माझ्या कुटुंबात दीर्घ इतिहास असणाऱ्या काही रूढी आहेत काही बाबी आहेत त्या अजूनही पालन केल्या जातात रुढी जर म्हणलं तर उन्हाळ्यात जे बारस असते बारशाला आम्ही कोणतेही नॉनव्हेज वगैरे काही खात नाही किंवा इव्हन वांगे पण खात नाही तसेच बारस झाल्याच्या नंतर मग आम्ही काहीही करतो पण बारशामध्ये आम्ही कोणतीच महादेवाची जी पूजा आहे पूजा करतो त्याच्यामुळे ती परंपरा पासूनचे पालन करण्यात येणारे आमची रूढी आहे तसेच लग्नात हे जे मोठे असतील मोठ्याला पहिल्यांदा मान देतो त्याच्यानंतर मग बाकीच्यांना मान देतो अशा बऱ्याच काही रुढी ज्या आहेत आमच्या कुटुंबात दीर्घ परंपरेपासून अजूनही राबवल्या जातात